हिवाळ्यामध्ये माझ्या ज्या बगिच्यामधे मी माझी रोपं लावलेली आहे त्याची काळजी मला जास्त घ्यावं लागते हिवाळ्यामध्ये ऊन वगैरे तापत नाही आणि जे सकाळी सकाळी जे दव पडते झाडावर त्यामुळे झाडाला आ आतमधूनच ओलावा राहतो त्याला वरून जास्त पाणी द्यायची गरज राहत नाही पण त्यामुळे जे झाडावर बारीक जे कीटक असतात किंवा जे अळ्या वगैरे ज्या असतात त्या पडतात मुंग्या आणि जे माकोडे असतात ते हिवाळ्यामध्ये झाडाला खूपच लागतात त्यामुळे मी त्याच्यावर फवारणी करते आणि माझ्या रोपांची मी खूपच काळजी घेते